रेखाटन करताना मुलांची कल्पनाशक्ती अशी वाढते जेव्हा त्यांला आपण एखादा विषय देतो कल्पनाचित्र जसं की तुम्ही मुलांना विषय दिला की कल्पना करा

फुलवाला आहे त्याचं फुलाचं दुकान आहे आणि ते दोन दोन तीन मुलं त्या फुलराईकडं गेले आणि फुलाचा हार घेत आहे असं चित्र काढयला सांगितलं तर ते मुलं त्याबद्दल विचार करतात एक फुलं फुलवाला आहे फुल स्टॉल आहे हं आणि त्या त्या फुल स्टॉलवर फुलाच्या स्टॉलवर दोन तीन मुलं फुलाचा हार खरेदी करायला आलेले आहेत ते कसे दिसतील कसे दिसतेन त्याच्याच त्याच्याबद्दल ते कल्पना करतं आहे मुलं आनि तशा प्रकारे चित्र रेखाटायला सुरवात करते आणि त्यामुळे त्या मुलांची ह्याद्वारे कल्पनाशक्ती वाढते